कोमल लांडगे बोलताय का अच्छा मला जरा फ्लॅटच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं अच्छा तर तुम्ही कुठे कुठे कुठे लोकेशन कोणत्या कोणत्या लोकेशनमध्ये फ्लॅटस् भेटतील मला अंबरनाथ बदलापूर इकडे चालतील मला उल्हासनगरलाही अच्छा पण नाही मला इकडच्याच एरियामध्ये हवं होतं जरा जवळपास आमचं ऑलरेडी इकडं एक आहे घर तर याच्या आजूबाजूला भेटेल तर बरं होईल वन बीएचके टू बीएचके कोण कशाप्रकारचे भेटतील तरी मला फ्लॅटस् माझं बजेट आहे वीस लाखापर्यंत वीस बावीस लाखापर्यंतचं आहे का अव्हेलेबल तेवढ्यात अच्छा लोन वगैरे करायची सिस्टीम वगैरे आहे का कोणत्या कोणत्या बँकेत होईल लोन हो नाही मला कमी कमीत कमी लोनचा इंटरेस्ट कमीत कमी भेटेल असं कमीत कमी पर्सेंटेजवर भेटेल लोन अशा बँकेत पाहिजे होतं मला अच्छा म्हणजे इकडे मला ह्या जवळच्या लोकेशनमध्ये अव्हेलेबल होईल ना मग फ्लॅटस् वगैरे बरं तरी किती स्क्वेअर फूटची जागा असते एक वन बीएचके फ्लॅटमध्ये अच्छा चालेल मग आपण कधी भेटूया का मला तुम्ही दाखवून द्या फ्लॅटस् वगैरे मग तसं आपण डीसाईड करूया पुढची प्रोसेस काय करायचे ते मला सिंगलमध्ये कितीपर्यंत रेट जाईल तरी आणि कॉम्प्लेक्समध्ये अच्छा मग कॉम्प्लेक्स अच्छा ठीक आहे चला ठीक आहे बघूया आपण दोघं भेटूया आपण दोघं भेटूया मग डीसाईड करूया तुम्ही मला एकदा फ्लॅटस् दाखवा आपण बदलापूरच्या इकडं भेटूया तिथे मला जास्त कम्फर्टेबल होईल येण्याजाण्याचं येण्याजाण्याचं सुविधा पडेल ओके ओके चालेल मग म्हणजे मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डीटेल्स पाठवा हा व्हॉटस्ॲप करा मला मग भेटूया आपण ओके चालेल चालेल ठेवू